माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे पण मराठी ऐकायला वाचायला बोलायला मला खूप आवडते मी लहानपणापासूनच मराठी पुस्तकं खूप वाचते मराठी पुस्तकातील अक्षरे शब्द काही वाक्ये मला खूप आवडतात त्यातील जर त्यातून सुद्धा शिवाजी महाराजांची पुस्तकं शिवाजी महाराजांच्या गोष्टी जर असतील मला त्याचा खूप अभिमान आहे त्या गोष्टींसाठी मी खूप लायब्ररींमध्ये फिरलेली आहे लायब्ररीमध्ये जाऊन मी त्यांना विचारून घ्यायचे की कुठली पुस्तकं सगळ्यात माझ्या वयासाठी एकदम सुटेबल आहेत त्यांच्याकडून मी ती पुस्तकं घेऊन घरी येऊन वाचायचे आणि लवकरात लवकर ती परत करायचे तेव्हाच मला लगेच पुढची पुस्तकं मिळायची शिवाजी महाराजांचा तर मोठा छाप आहेच माझ्यावर पण त्याचबद्दल बाहेर बाहेर फिरायला जाणं तेथील तिथली माहिती काढून घेणं त्यांचे गड पाहणे किंवा कुठे लांब लांब निसर्गांच्या ठिकाणी जाऊन तिथल्या गोष्टी पाहणं हेही मला आवडते त्याच्यासाठी मी मराठी पुस्तकं नक्की वाचून तिकडची माहिती सगळी काढून घेते आणि मग त्याच्याबद्दल मी मराठीतून लिहून सुद्धा काढते त्याच्याबद्दल लेख लिहिते कविता कविता लिहिते आणि तेसुद्धा मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करते मला माझ्या भाषेचा आणि माझ्या मातृभूमीचा खूप अभिमान आहे